जुने मोबाईल्स आणि आत्ताच्या मोबाईलमध्ये खूप फरक आहे जुने मोबाईल्समध्ये गेम खेळायला मिळत नव्हते लहानपणी आत्ताच्या मोबाईलमध्ये लहानपणापासूनस सर्व गेम उपलब्ध आहे नवीन नवीन गेम्स खेळता येतात लहान मुलांसाठी कार्टून बघायला मिळते जुन्या मोबाईलमध्ये कॅमेरे वगैरे नव्हते सध्याच्या मोबाईलमध्ये अँड्राॅईट कॅमेरा आहे चौसष्ट मेगापिक्सल कॅमेरा आहे त्याने तुम्ही कितीही दूरपर्यंत झूम करून चांगल्यात चांगले फोटो काढू शकता अशा जुन्या आठवणी आपण आपल्याजवळ थांबून साचवून ठेवू शकतो जुन्या वोबाईलमध्ये दूर असलेल्या नातेवाईकांसोबत विडियो कॉलवर बोलता येत नव्हते आताच्या स्मार्टफोनमध्ये कितीपण दूर असू दे व्यक्ती त्यांच्याशी आपण रोज विडियो कॉलवर बोलू शकतो व त्याला पाहू शकतो मोबाईलमध्ये विविध प्रकारचे सिम

ते पॅक दोनशे नव्याण्णव रुपयाचं असते